मी आत्ता रिसेंटली तुमच्याकडनं प्रोडक्ट घेतलं होतं तर त्यासाठी मला खूप निगेटिव एक्सपिरियन्स आला ते घेताना मला इतका त्रास झाला की म्हणजे काय बोलावं की खरेदी करायच्या वेळी मला इतकं दीर्घ प्रतिक्षा करावी लागली रांगेत उभं राहावं विक्री वाढण्यासाठी तुम्ही रांगेत उभं करवून ठेवता त्या व्यक्तीला लांबलचक रांगेची प्रतिक्षा वेळ म्हणजे जो वेळ आहे तो माणसाचा किती मौल्यवान असतो हे तुम्हाला सांगा वेगळं सांगायलाच नको आणि दुर्दैवानं म्हणजे की तुमचं स्टोर आणि उत्पादन फक्त लोकप्रिय आहेत म्हणून तिथं लोकं येतात पण तिथं तुम्ही जे कर्मचारी ठेवले आहेत ती कमी प्रशिक्षित आणि ज्यांना तिथल्या तंत्रज्ञानाची माहितीच नाही आहे असं जर असेल तर आम्ही त्यांना कशाचा अनुभव नाही आहे तुम्ही त्यांना व्यवस्थित जर ट्रेनिंग दिलं नसेल तर आम्हाला त्याचे प्रोडक्टची माहिती व्यवस्थित मिळणार नाही जर आम्ही अर्धवट माहितीवर जो प्रोडक्ट घेतला तर मग आमचं केवढं नुकसान होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असता आहात कारण तुमच्या ॲडवटाईजमेंट तुमची माहिती हे जाहिरात बघून आम्ही तिथं आलो ना मग तुमच्या स्टोअरमधनं जर आम्हाला व्यवस्थित माहिती मिळत नसेल तर तुमच्याकडनं सगळं चेक होत नसेल तर कसं करायचं ना तुमच्यासाठी ग्राहक हा पहिला तुमचा देव असला पाहिजे त्याचं त्याला तुम्ही पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे तर मला तुमच्याकडनं खूप चुकीचा अनुभव तिथून आलेला आहे जे मी तुमच्याकडनं प्रोडक्ट घेतलं त्यासाठी आणि तुमच्या इथं खरं तर ते त्या गोष्टीची खूप मागणी आहे चांगलं आहे म्हणून आम्ही तिथं खरं तर आलो होतो की जेणेकरून ती आमची मागणी तुमच्या इथं व्यवस्थित समाविष्ट असेल आणि जे सगळं कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान आहे ते बाजूला ठेऊन आम्हाला तुम्ही चांगल्या मदत कराल तर तुमच्याकडनं सेवा चांगली मिळेल म्हणून खरं तर आम्ही तिथे आलो होतो पण असं काही असेल असं वाटलं नव्हतं तुमच्यावर एक दृढ विश्वास होता पण तुमचं जे व्यवस्थापन होतं ते चांगलं नसल्यामुळे तिथला सगळ्यात वाईट अनुभव होता म्हणजे तिथं खरं तर स्टोअरमध्ये सगळ्यात स्वस्त स्वस्त असा तुम्ही डिस्प्ले लावलेला जो नीट दिसत पण नव्हता तुमचे कर्मचारी प्रशिक्षित नाही आहेत कुठलीच माहिती तिथं व्यवस्थित नाही आहे तर असं मला निगेटिव एक्सपिरियन्स आला आहे एकतर तुमच्या इथल्या लोकांना जे कर्मचारी आहेत त्यांना बोलायची पद्धत पण नाही आहे तुम्ही म्हणता तसं ना तसं नाही तुम्ही ते कसं असं कसं बोलता असं तसं आमच्याशी उ अर्वाच्य भाषेत त्यांचे बोलणं होतं जर तर खूप वाईट अनुभव आलेला आहे एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला धन्यवाद